नृत्यस्पर्धा नृत्यस्पर्धा आहेत का ज्यात मला भाग घेतला आहे तर भाग तर मी खूप वेळा घेतला आहे नं नृत्यस्पर्धा मला खूप आवडते कारण की नृत्यस्पर्धामध्ये खूप मजा येते आणि त्यांची मी वाटच बघत असतो कारण की त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे राहतात तर नाटक म्हटलं जाते आणि डॅन्स आणि कॉमेडी तुम्हाला का कोणता भाग घ्यायचा आहे त्याच्यात तुम्ही काही पण घेऊ शकता नृत्यस्पर्धामध्ये आणि ते बघायची मी वाटच बघत असतो की नृत्यस्पर्धा कधी चालू होते आणि कधी येणार आहे त्याच्यामुळे जेव्हा पण नृत्यस्पर्धा असते तेव्हा स्टडी कम करा लागते आणि नृत्यस्पर्धाला आपल्याला डॅन्स करायला प्रॅक्टिस द्यायला काही दिवस देतात आणि दहा दिवसात आपल्याला आपला डॅन्स किंवा नाटक ते आपल्याला आपलं सादर करून दाखवायला लागतील नृत्यस्पर्धेच्या दि दिवशी त्यामुळे नृत्यस्पर्धा हे मला आवडते आणि नृत्यस्पर्धामध्ये मी तर खूप वेळा डॅन्स घेतला आहे आणि जेव्हा पण पंधरा आगश्ट पंधरा अगश्ट किंवा सव्वीस जनेवारी राहते तेव्हा नृत्यस्पर्धावेळी नृ नृत्यस्पर्धामध्ये तर मी खूप वेळा डॅन्स डॅन्स घेतलाय आणि तसं म्हटलं तर नाटक आणि भाषण याच्या याच्यावर पण दिले आहेत मी आणि नृत्यस्पर्धेमध्ये माझ्या मित्रांसोबत किंवा ग्रुप डॅन्स म्हणा गी कोणते असे वेगळा डॅन्स म्हणा सिंगल डॅन्स म्हणा तिच्यातही मी असे डॅन्स केले आहेत